ग्रामीण जीवनात खेळ महत्त्वाचा मानला जातो कारण थोडक्याच सांगायचं झालं तर शारीरिक स्वस्थसाठी खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहते श्रमशक्तीला वाढते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते तसेच शेतकरी जीवनात लागणारी ताकद आणि सहनशक्ती खेळातून विकसित करतो स तसेच समाज बांधणीसाठी खेळ गावातील एकोपा वाढवतात सामूहिक खेळ जसे कबड्डी खोखो लगोरी हे एकमेकांमधील सहकार्य समजून व नेतृत्व गुण विकसित करता येतो तसेच मनोरंजन व मानसिक स्वास्थासाठी रोजच्या कष्टानंतर खेळ हे तणावमुक्त होण्यासाठी उत्तम साधन आहे तसेच मन प्रसन्न राहते आणि सकारात्मक दृष्टिकोन वाचतो